हॅलो हं बोला ना तुम्ही ट्वेल्थच्यानंतर एअर होस्टेसचा कोर्स करू शकता आणखी आणखी आणखी तुम्ही मेडिकल फील्डमध्ये पण जाऊ शकता आणखी ट्वेल्थनंतर बी एससी बी कॉम वगैरेमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट पण करू शकता लॉ पण करू शकता तर नागपूरमध्ये बेस्ट कॉलेजेस लॉसाठी आंबेडकर कॉलेज आहे अगर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मेडिकल फील्डसाठी तुम्हाला नीट द्यायचा आहे का तर तुम्ही अगोदर नीटची एक्झाम क्रॅक करा नंतर तुम्हाला रँक आल्यानंतर तुम्हाला कॉलेजेस मिळतील नीट नीटसाठी आकाश आहे आणखी पाले ट्यूशन क्लासेस आहे

हो बेस्ट कॉलेजेस आहेत आहेत ते

नाही झालं ना इतकंच तर तुम्ही अगोदर तुम्हाला परसेन्ट किती होते ट्वेल्थमध्ये अच्छा तर तुम्ही मेडिकल अगोदर तुम्ही नीटची एक्झाम द्या आणखी ट्यूशन्स वगैरे लावा ठीक आहे